माणूस हा समाजशील प्राणी आहे समाजामध्ये जगत असताना विविध आनंद शोधण्याचं काम आपण माणसं करत असतो आता आमचा जो समाज आहे आणि आमची जी एकंदर संस्कृती आहे याच्यामध्ये खेळ हा जो दुवा आहे तो दो अनेक समूहांना समाजांना एकत्र आणण्याचा आणि सांस्कृतिक देवाण घेवणाचा विषय असतो आता खेळ म्हटलं की अनेक समाज एकत्र येतात आनंद घेतात आता आपण क्रिकेटचाच खेळ म्हणूया क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक जाती समूह अनेक भाषा बोलणारे धर्माचे लोक एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी सांस्कृतिक आदानप्रदान होतं सांस्कृतिक देवाणघेवाण होते त्याच्यामुळं खेळ हा समाजाला किंबहुना समुदायाला आणि संस्कृतीला एक करण्याचं काम करतो त्याच्यामुळं खेळ ही हा जो घटक आहे तो समाजाला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध बनवतो असं माझं मत आहे